नागपूर शिल्ला यामदे त्यांचे अर्थव्यवस्ता सुधारनंक मनजे खूप मोठा योगदान आहे मनजे नवीन नवीन कंपनीस निघाले आहे जशे की मिहान मिहानमदे नवीन नवीन कंपनीज आहे त्यामुडे लोकांना रोसगार मिडत आहे रोसगार मिडलं की त्यांचा राहानीवाहाणी चेंज होतो आनि त्यांना खूप काई मदत होतो पैशांची रोसगार खूब्बच जास्त गरजेचा आहे आनि थे कंपनीस खोलल्यामुडे त्यांना खूप रोसगार मिळत आहे आनि थे छान आपला संसार करू शकत आहेत आनि दुसरं की मेट्रोपन आता नागपूरमदे सालू झाली आहे मेट्रोमदेपन खूब वेगडे वेगडे डिपार्टमेंट्स आहेत थ्या वेगड्या वेगळ्या डिपार्टमेंट्समदे खूब लोकांना रोजगार मिडत आहे त्यांच्या शिक्षन अनुसार त्यांना रोसगार मिळत आहे जे शिकलेले आहेत त्यांनापन रोसगार मिडत आहे आनि जे शिकले शिक्षन ज्यांचं कमी आहे त्यांनापन थे रोसगार मिडत आहे तं हे रोसगारचे संधी खूप लोकांना मिडत आहे थ्या रोसगारच्या संधीमुडे खूप लोकांना पैशांचा खूप चास्त फायदा होत आहे आणि थे त्यांना आपला जीवन सुधारन्यात खूप जास्त मदत ओत होत आहे त्यांची घराची परिस्थिथी त्यांचे कपडे त्यांचे राहाणंमाहाणं हे सर्व काही खूप चेंज होत आहे रोजगारमुळे आनि यांना खूप चांगला रोसगार मिडत आहे फार साऱ्या कंपनीमुडे आनि मेट्रोमुडे आनि खूप काई जागा आहेत जिते की खूप सारा रोसगार लोकांना मिडत आहे